माझे आईवडील होते तर ते माझं सकाळी उठल्या उठल्या अभ्यास घ्यायचे जे की ते शेतातून आले आई शेतातून आली बाबा शेतून आच्या नंतर मग ते अभ्यास घायचे माझा माझ्या भावाचा दोघांचा पण अभ्यास घ्यायचा जेणेकरून आम्ही काहीतरी केलं पाहिजे आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे म्हणजे कोणा कोणाकडे म्हणजे असं हे नाही झालं पाहिजे बाम जरी ही शिकली नाही तर हिला म्हणजे असं कोणी हे नाही झा केलं पाहिजे यामुळे आई बाबा रोज यायचे शेतातून नंतर मग ते रोज अर्धा तास सकाळला अभ्यास घ्यायचा रात्रीला अभ्यास घ्यायचा अर्धा एक तास नंतर मध्ये दादाचा पण अभ्यास घ्यायचे अर्धा एक तास आम्हाला त्यांना पण असं वाटतो की आपल्या मुलांनी काहीतरी करायला पाहिजे मुल मुलांनी पण करायला मुलांनी पण करायला पाहिजे मुलींनी पण काहीतरी करायला पाहिजे नंतर आ आपल्याला लग्न झानंतर आपल्याला आपण पण विचार करतो की जेणेकरून जे ते आईवडील आहेत नंतर आपण आईवडील झाच्या नंतर आपणही आपल्या मुलांकडून ते तोच विचार करतो की आपल्या मुलांनी पण काहीतरी बनलं पाहिजे आपण पण त्या मुलांचा अभ्यास असं घेतला पाहिजे त्यानुस अभ्यास घेतल्यानंतर म्हणजे त्यांनी आपण श कसं शिकवायला पाहिजे कोण त्यांनी त्यांनी पण व्यवस्थित शिकलं पाहिजे आपण पण त्यांना अभ्यास घेत तो तो पण श व्यवस्थित चांगल्या प्रकारे शिकला पाहिजे जेणेकरून आपण पण त्याला चांगलं फ्युचर तो समोर जाऊन चांगला फ्युचर त्याने घडू शकले बा त्यानुसार आपण पण त्यांच्यावर चांगला असा अभ्यास करू करून घेऊ शकतो न् आपण पण घेतला तर ते पण आपण घेतला तर तो करू शकतो आपणच नाही घेतला तर तो पण नाही करू शकणार त्यामुळे आपणही चांगल्या पद्धती आपण अभ्यास घेतला तर तो पण तो पण चांगल्या पद्धतीमध्ये करतो मुलगा असो की मुलगी ती पण चांगल्या प्रकारे अभ्यास करत असते आपण जर घेतला तर सकाळी उठल्या उठला रोज एक तास किंवा अर्धा तास जरी अभ्यास घेतला दहा मिनिट जरी अभ्यास घेतला तर त्याच्या डोक्यामध्ये तेवढंच तेवढंच डोक्यामध्ये भरल्या जाते तेवढंच त्यामुळं तो विसरत नाही रोज ज थोडाफार अभ्यास घेतला तर तो विसरणार नाही आपण काही आठ दिवसांनी दोन चार दिवसांनी जर घेतला तर तो थोडं थोडं विसरल्या विसरल्या जाते त्यामुळे आपण रोज अभ्यास घेतला तो काहीच विसरू शकणार नाही